आम्हाला नवीन व्यवसाय करायचा आहे तो व्यवसाय त्या व्यवसायाच्या म्हणजे पाणी कमी पाण्याची टंचाई खूप आहे आम्हाला तिथे पाण्याचं सोय पाहिजे आणि पाणी भेटली म्हणजे भेटलं तर बरंच म्हणजे पाण्याशिवाय कोणी राहू शकत नाही पाणी पाहिजे पाण्यासाठी आम्ही तिथे म्हणजे आम्हाला कंप्लेट करायची आहे पाण्याची गरज आहे आम्हाला पाण्याची तर पाण्याची कंप्लेट कर